अंधश्रद्धा सर्व धर्मांमदे आहेत आणि त्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करणं शक्य नाही फक्त त्या अंधश्रद्धांमुळे जे काही नुकसान होत असतं हानी होत असते आणि त्याच्यामुळे लोक जे सो आपलीच हानी करून घेतात त्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात पण धार्मिक अंधश्रद्धा ह्या पूर्वीही होत्या आताही आहेत पुढेही असणार आहेत आणि कोणतंही सरकार कोणतेही विचारवंत प्रबोधनकार वगैरे वगैरे जे कोणी इथं महाराष्ट्रात आंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची एक संघटना कार्यरत आहे पण माझं असं मत आहे की ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले जे आहेत त्यांची विज्ञानावरती अंधश्रद्धा आहे हे माझं मत आहे सांगतो विज्ञानावर त्यांची अंधश्रद्धा आहे म्हणजे त्यांना जे काही विज्ञान माहिती आहे थोडंफार सायन्स तेच अंतिम सत्य आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही असं ते मानतात की सुद्धा त्यांची अंधश्रद्धा आहे तरीसुद्धा आपण अंधश्रद्धेपासून वाचण्याचा अंधश्रद्धेच्या आहारी न जाता ज आणि ज्याला काय म्हणता येईल विज्ञाननिष्ठ जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे